हो बोला ना हां माझे ना ॲक्च्युली विज्ञानाचे राहिले आहेत दोन दोन तीन तर आहेत माझे तसे

हो देईन ना कधी हवे म्हणजे ह्या आठवड्यात करून घ्या कारण की पुढील आठवड्यात मला करायच्या आहेत ना पूर्ण करायचे आहेत कारण अरे हा विसरले मी ते मग तुम्ही उद्याचे घ्या मग हवे तर दोन तास माझे तसे पण विज्ञानाचे दोन आहेत ना सलग तास आहेत माझे एक तासाचे तर तुम्ही ते घ्या नाही अजून प्रयोगशाळेतले अजून दोन तीन राहिले आहेत माझे उपक्रम जसे होतील तसे मी तुम्हाला कळवेन किंवा तुम्ही

हां तेच मी सांगते तुम्हाला की उद्या उ उद्याचे जे माझे तासिका आहेत ना विज्ञानाचे ते एक दोन तासिका माझे सलग आहेत तर तुम्ही काय करा काय बोलता नाही अजून ते तर बाकी आहेत बनवायचे म्हणजे अ हां चालेल चालेल उद्या मग तुम्ही घ्या माझ्या एक एक तासासाठी माझे दोन ता म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाचे आपले तास आहेत तर माझा एक तासाचा पूर्ण वेळ आहे तर तो तुम्ही घ्या आणि पुढचे जे तासिका असतील तुमचे ते मला द्या चालतील चालेल ना कारण की तुमचं अगोदर तुम्हाला सबमिट करायचे आहेत हो चालेल हो बरीच कामं राहिली आहेत प्रयोगशाळेची कारण की मुलं पण कधी येतील कधी नाही असं असतं ॲप्सेंटी खूप लागते ॲक्च्युली त्याचकरिता मग नाही अजून म्हणजे अ अ अ गटवालं झालं आहे ब गटवालं राहिलं आहे तर तसे सेट्स बनवायचे आहेत ना आपल्याला तसेही तर ब माझं राहिलं आहे प्रश्न उत्तरं कारण की हो हो नक्कीच माझं माझं जोडाक्षरं वगैरे मला ना थोडं हे करायचे होते म्हणजे तिकडे फिल्ड करायचे होते जमवून घ्यायचे होते पण हरकत नाही मी करेन

चालेल चा ठीक आहे कळवते नंतर बाय हो